मला पूजा करायला खूप आवडते मी एक बौद्ध उपासिका आहे आमच्या बौद्ध पद्धतीप्रमाणे आम्ही जी पूजा पूजा अर्चना करते ती त्या पद्धतीने आहे आम्ही गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करत असते आम्ही सकाळी पूजा करताना फोटोच्या स समोर फुले अगरबत्ती मेणबत्ती अशा तीन प्रकारच्या तीन मेणबत्ती पाच अगरबत्ती यांचा समावेश करतो त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सजावट करून आम्ही पूजा करत असतो त्याचप्रमाणे आमची जी बौद्ध बौद्ध पूजा आहे त्यानुसार आम्ही बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना या तीन प्रकारे आम्ही ती पूजा करत असते त्याचप्रमाणे आमच्या पूजेमध्ये रवा खोबरा कीस साखर याचा मुख्य प्रसाद म्हणून आम्ही याचा वापर करत असतो त्याचप्रमाणे आमच्या आमच्या बौद्ध पूजेमध्ये आम्ही खीर हा मेन मेन पदार्थ आम्ही करत असतो त्याचप्रमाणे दर पोर्णिमेला आम्ही प्रत्येक प्रत्येक जे लोक येतात त्यांना आम्ही खीरदान करत असतो त्याचप्रमाणे आमच्या बुद्धपूजेमध्ये भंतेजी म्हणून आम्ही पूजा करताना त्या भिक्षुला बोलवून त्यांना आम्ही भोजनदान देत असतो